हॅलो शिवम दादा नमस्कार ते आपण प्लॅन केला होता एक गाव आपण एक पुनर्वसनासाठी घेतो आहे त्याच्यावरती काय विचार केलाच का नाहीत आपण

आपण गाव बघताना जरासं थोडंसं आर्थिकदृष्ट्या एक मागासलेलं आहे असंच गाव बघूया त्या लोकांना आपण जास्त प्रेफरेन्स द्यायला पाहिजे असं वाटतं आहे पुनर्वसनामध्ये तिथं आता महानगरपालिका त्यांची नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल तर ती सुशोभित करायची रस्ते पाणी या मूलभूत गोष्टी सगळ्या त्यांना वीज पुरवठा त्या मूलभूत गोष्टी सगळ्या आपण त्यांना द्यायला पाहिजे त्यामध्ये हा वाडीवस्ती असलेलं छोटं गाव आपन आपल्या पद्धतीनं बघून फक्त ते आर्थिकदृष्ट्या मागासलेलं असावं त्यांना सुविधा जास्त मिळाल्या नसल्या नसतील अशा असं गाव आपण बघूया म्हणजे त्यांना आपला फायदा होईल आता आदरणीय मगदूम यांनी निम शिरगाव गाव घेतलेलंच आहे त्यात त्या गावामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर विकास केलेला आहे त्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या समस्या वेळोवेळच्या सोडवतात तसंच आपण थोडंफार कार्य करायचं आहे वडलगी गाव घेऊ या हां आपण पहिलं त्याच अनालाईज करायला पाहिजे की गाव कोणतं मागासलेला आहे सग्यात मोठी समस्या मला वाटते शेतकऱ्यांची असावी आणि शेतीला पाण्याचा प्रॉब्लेम आणि तुम्हाला त्यातलं जास्त माहिती आहे गुरांना चारा वगैरे जरा कमी पडतो आहे आपण तिथं वायफाय बसूया सर त्यासाठी आपण हां आपण तसं करू शकतो आहे सर आपण शाळांमध्ये थोडेसे कम्प्युटर्स वगैरे आपण देणगी देऊ शकतो आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण होईल कम्प्युटर क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये आणि जर त्यांना रस निर्माण झाल्यानंतर ते आपल्या घरच्यांना वगैरे सांगतील व आपण मोबाईल त्यावरचं पहिला चालू करूया बसवायला मग नंतर वायफाय किंवा ही इंटरनेट सुविधा देऊ या गावामध्ये म्हणजे विकास त्यांचा अगदी प्रगती न होईल हो मग आपण गाव बघू या पन्हाळ्याच्या हो हां जास्त करायला बरोबर आहे ते म्हणा आपल्याकडे मनुष्यबळ थोडं कमी आहे पण हरकत नाही आपण आपलं शंभर टक्के प्रयत्न करू चालेल सर आणि या आधुनिक गोष्ट म्हणजे तिथले रस्ते वगैरे ते पाण्याचं रस्तेचं आणि विजेचंसुद्धा काम आपल्याला करावे लागेल या सगळ्या बाबी आहेत सर हो सर त्यांच्या आपण आर्थिक म हो सर आर्थिक मदत त देऊ शकतो आहे त्यांना आपण ही सुद्धा चांगलं आयडिया आहे हो हो पहिलं आपल्याला ग्रामपंचायत वगैरे तेथील लोकांना आपण चांगल्या गोष्टी करावं लागतील चालेल चालेल दादा चालेल ओके हो हो हो हो चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद